कोरफड पानफुटी जाई काडवेल दुर्वा गुडवेल पुदीना यासारख्या वनस्पती आहेत यांच्या यांच्यावर असं कोणतंही ऋतू नाही यांची तितकी खबरदारी घेतली जात नाही कारण यांना जास्त काळजी घ्यावी लागत नाही आ आणि हे कुठेही त्यांची लागवण करू शकतो